आजकाल लोक लोक जे लग्नामध्ये नववधूला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू देतात जे की तिच्या संसारासाठी उपयोगी ठरतील जसे की कपाट कॉट भांडे अशा बऱ्याच संसार उपयोगी वस्तू आहेत की त्या आता नववधूला दिल्या जातात पण जे हुंडा ही जी प्रथा होती फार पूर्वी आमच्या देशामध्ये हुंडा ही प्रथा होती हुंडाबळीचे सुद्धा भरपूर प्रकरणं आहेत हुंडा देणं किंवा घेणं किंवा एवढा हुंडा द्याचं तरच आम्ही लग्न ठरवतो अशी जी प्रथा होती ती आता पूर्णत बंद झालेली आहे जर कोणाला तशी इच्छाच असेल कोणाच्या आईवडिलाला तर ते त्यांची इच्छा म्हणून आपल्या मुलीसाठी देत असतील पण हुंडा घेणं किंवा देणं ही आजकाल बंद झालेले आहे ही प्रथा पूर्णतः बंद झाली आहे त्याच्यामुळे लोक नववधूला वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन तिला भेटवस्तू देतात आणि लग्न कार्यामध्ये लग्न समारंभ साजरे करतात